शासनाकडून जर शेतीसाठी नवीन कनेक्शन घ्यायचं असेल त्याला डिमांड भरावं लागतं आणि त्याच्यानंतर लाईनमनचा रिपोर्ट लागतो आणि हे डिमांड वगैरे भरल्यानंतर आम्हाला महामंडळ वीज कनेक्शन देतं जर एखाद्या वेळेस ते पोला त्या शेतामध्ये जर पोल नसेल जास्त अंतरावर जर ते पोल असेल तर त्याचे पैसे भरावे लागतात आणि ते पोल मिळायला आम्हाला महामंडळाकडून कधी कधी उशीर होतो मग ते लाईनमॅन सांगतात की बाबा पोल सध्या उपलब्ध नाहीत मग कधी दोन तीन पोल टाकून आम्हाला ते कनेक्शन घ्यावं लागतं आणि आता ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये तीन टप्पे केलेत वीज वीज पुरवठ्यासाठी की जे संध्याकाळी सहा ते सकाळी सहाचा एक टप्पा आहे त्यानंतर सहा ते द दोनचा एक टप्पा आहे पुन्हा दोन ते संध्याकाळी बाराचा टप्पा मग हे अशा वेळी एवढी अडचण येती की बाबा संध्याकाळच्या वेळी आपल्याला तिथं शेतामध्ये दार वगैरे धरायचे असेल तर विंचू काटा साप अशा गोष्टीला सामोरं जावं लागतं म्हणून की दिव दिवसाची लि लाईट देणं आवश्यक आहे आता हे शासनाचा चाललाय विचार की बाबा सौरऊर्जेवर सगळं ही वीजपुरवठा शेतकऱ्याला दे देण्याचं नियोजन चालू आहे आणि त्याप्रमाने ते सबस्टेशनला त्या शे सौरऊर्जावर गेलेले आहेत आणि तिथून जर दिवसा जर लैट मिळालं तर बऱ्याच शेतकऱ्याचं जे काही वेळ आहे किंवा ते संध्याकाळी रात्र असल्यामुळं जाता येत नाही कारण श्वापद असतात प्राणी असतात डुक्कर असतात अशामुळं ते सौरऊर्जावर झालं तर ते शेतकऱ्यासाठी फायदेशीर राहील सध्या अडचण फार आहे